मला प्रश्न आला आहे की तुमची रुची संगीतात सर्वप्रथम कशी उत्पन्न झाली आणि तुम्ही त्याच्याकडे कशामुळे उठल्या गेलात खरं सांगू का अगदी बाळकडू म्हणतात ना तशीच परिस्थिती होती माझ्या घरी माझी आजी माझी आत्या ह्या संगीताच्या अभ्यासक म्हणजे घरात त्यामुळे कायमच तबला पेटी तंबोरा आणि गाणं गुणगुणत असायचे सगळेच जणं ह्या तर क शास्त्रीय संगीत शिकत होत्या पण त्या व्यतिरिक्त आजोबा वडील काका यांना रेडिओवर विविध गाणी ऐकायची सवय आजी सुद्धा स्वयंपाक करताना कायम रेडिओ चालू ठेवायची आई काकू यांना सुद्धा गाण्याची आवड जुनी हिंदी सिनेमातील गाणी किंवा प्रभा अत्रे आणि त्या काळातल्या सगळ्या ज्या क्लासिकल गायिका होत्या भीमसेन जोशी असू दे किंवा फक्त गाणंच असं नाही तर अल्लार खाँचा तबला सरोदवादन असू दे सीतारवादन असू दे कायम काही ना काही घरात चालूच असायचा आणि त्या काळी तर टेपरेकॉर्डर होता आणि खूप साऱ्या कॅसेट्स पण होत्या आमच्याकडे तर त्यामुळे अगदी लहान असल्यापासूनच सतत गाणी कानावर पडत होती आणि त्याच्यामुळेच आपोआपच माझंही रुची संगीताकडेच होती बाकी पण कला होत्या जसं की चित्रकला आहे किंवा मी नृत्य सुद्धा शिकत होते पण संगीत जसं म्हणतात ना की जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक प्रसंगी गाणी किंवा संगीताचं एक वेगळं स्थान असतं म्हणजे आपण मूल जन्माला आल्यावर बारसं करतो तर तेव्हा पण गाणं म्हणतो मग पुढे ल मुंज असते लग्न असतो पु लग्नात मंगलाष्टकं म्हणणे हे सुद्धा संगीताचाच एक प्रकार आहे तर त्याच्यामुळे घरातच असं वातावरण होतं आणि कायम संगीत कानावर पडत गेलं त्यामुळे मी आपोआपच त्याच्याकडे ओढले गेले आणि पुढे गेल्यानंतर मला थोडे काही फिजिकल प्रॉब्लेम झाल्यामुळे मी माझं कथ्थक डा नृत्य कंटिन्यू नाही करू शकले पण मग मी गाणं पुढे कंटिन्यू केलं संगीत हे मला तर वाटतं की प्रत्येकाच्याच आयुष्यात असावंच त्याच्यामुळे एक वेगळी शांतता मिळते मनाला आणि म्हणजे संगीताबद्दल काय बोलावं खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताचं एक वेगळं स्थान असतं आणि काही गाणी ऐकल्यावर खरंचच आपला जर म्हणजे आपण अगदी दु खी असू किंवा खिन्न असू तर एखादं छानसं गाणं ऐकल्यावर आपण आनंदी वाटायला लागतो किंवा तसंच काही गाण्यांशी आपल्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात तर एखादं गाणं ऐकल्यावर आपल्या त्या आठवणी जाग्या होतात तर म्हणजे लहानपणापासूनच घरात संगीत असल्यामुळे संगीतात रुची उत्पन्न झाली आणि आपोआपच मी त्याच्याकडे ओढले गेले संगीत हा खरंचच माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे